माझा निगेटिव एक्स्पिरियन्सबद्दल म्हटलं तर तो एक डव साबणाबद्दल राहील कारण की जेव्हा मी तो प्रोडक्ट यूस केला तर माझी स्कीन म्हणजे खूपच जास्त त्याचे निगेटिव इफेक्ट दाखवत होते आधी तर याची अॅडवटाईजमेंट अशी दाखवत होती की स्कीन सॉफ्ट राहते आणि त्यानंतर मुलायम राहते आणि मी मॉश्चराइज राहील पण जेव्हा मी त्याला अॅक्च्युली यूस केलं तर लावल्यानंतर ते साबण एक तर लवकर निघत पण नव्हतं आणि तसंच मग कोरडी पडायला लागली स्कीन आणि आधीपेक्षा लवकरच म्हणजे चिकट आणि ऑयली व्हायला लागली तर हे साबण तसं म्हटलं तर जसं त्याचे इफेक्ट पडायला पाहिजे होते तसे तर बिलकुलच नाही पडले त्यामुळे मला हे साबण बिलकुल नाही आवडत आणि तसंच मग तितक्यातच एक न्यूजसुद्धा आली होती की हे जे हा प्रोडक्ट आहे ते बॅन करण्यात आलं म्हणून कारण की याचे निगेटिव इफेक्ट व्हायला लागले आणि याच्यामध्ये हामफुल प्रोडक्ट्स यूस करत होते म्हणून तर हा एक तो माझा एक्स्पिरियन्स राहिला